खरं सांगायचं तर लेखन हा काही माझा प्रांत कधीच नव्हता पण तरी सुद्धा अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितलं की अगं राष्ट्रसेविका समितीच्यासाठी तो एखादा लेख लिहशील का पण मी म्हट तिला म्हटलं अगं मला खेळामध्ये मी एकाग्रता आणू शकते पण लिखाणामध्ये मला अवघड आहे सगळं नाही नाही तुम्ही मला ज्या गोष्टी तुमच्या आईवडलांच्या सांगत होत्या त्याच तुम्ही लिहा ना आणि मग मला खरंच आठवायला लागलं की माझ्या आईने तिच्या पूर्वीच्या काळातल्या ज्या काही आठवणी सांगितल्या होत्या म्हणजे रझाकाराच्या काळामध्ये त्यांनी दिवस कसे काढले तिथं आणि मग माझं मन एकाग्र झालं की खरंच आई सांगत होती त्या मी आठवायला सुरुवात केली त्या सगळ्या गोष्टी आणि काय काय ती सांगत होती ते मी हळूहळूहळू म्हणजे शब्दामध्ये उतरवत गेले आणि ते उतरवल्यानंतर मी एका हस्तलिखितासाठी म्हणून दिलं गेलं आणि त्याच्यानंतर मला खरोखर इतके छान रेस्पॉन्स आले इतक्या छान प्र अभिप्राय आले की मला त्याच्यातून गोडी लागली म्हणजे लिखाणाची आणि मग हळूहळू लिहिता लिहिता मला एकेक एकेक लिहायला लागले आणि मन एकाग्र होता होता त्यातूनही आणखी आणखी वेगळं वेगळं सुचत गेलं मग तेव्हा ए काही वेळेला असं होतं की आपण रात्री एकाग्र असताना झोप झोप अजून येत नाही अशा वेळेला काही काही सुचायला लागतं मग त्या वेळेला एक दोन चार ओळी किंवा दोन तीन पॉईंट पण मी लिहित गेले आणि मग सकाळी उठून ते पूर्ण त्याचं सविस्तर प्रकटीकरण करत गेले असं करता करता म्हणजे माझे दोन चार असे अनेक लेख लिहित गेले मी वर्तमानपत्रामध्ये पण आले त्याच्यानंतर वेगवेगळ्या दिवाळी अंकांमधून आले आणि हळूहळूहळू एक माझं एक जीवनरंग नावाचं पुस्तक प्रकाशित झालं म्हणजे हे माझं मला सुद्धा खरं वाटेना त्याच्यानंतर आज आणखी आणखी एकाग्र होऊन मी जेव्हा लिहायला सुरवात केली तेव्हा आता माझं दुसरं आणखीन एक पुस्तक मैत्रजीवाचे हे आता प्रकाशनाच्या वाटेवर आहे नुकतीच पुस्तकं आलेली आहेत आता समारंभ इतक्यात करायचा विचार आहे बघूया आता केव्हा जमतं ते पण ह्या लिखाणासाठी मात्र एकाग्रता यायला अजून थोडा मोकळा वेळ मला वाटतं घरातून मिळायला हवा आहे तितका मोकळा वेळ मिळत नाही घरातलं सकाळच्या वेळेला तर काहीच वेळ मिळत नाही त्याच्यानंतर दुपारी पेपर वाचनात वेळ जातो संध्याकाळी चहा वगैरे झाला की कोणी आले गेले असतात त्यामुळे तसा अगदी एकाग्र व्हावं आसा इतका वेळ मला पूर्ण मिळत नाही पण तो खरं तर मिळाला ना तर मला वाटतं अजून खूप छान छान लिखाण होईल पण पण त्यातूनही प्रयत्न करीन मी आणि जशी एकाग्रता वाढवत जाईन तसं आणखी आणखी पण सुचत जायला लागतं हा माझा अनुभव आहे असं मला वाटतं